रुग्णालयामध्ये क्ष किरणं किंवा सिटीस्कॅनसारख्या एम आर आयसारखे प्रगत साधनं उपलब्ध आहेत ती त्यासाठी रक्तचाचणी किंवा मूत्रचाचणी सी टी स्कॅन रक्तदाब इतर चाचण्यांसाठी कुठेही बाहेर शहरामध्ये जाण्याची गरज पडत नाही कारण की मी ज्या शहरामध्ये राहते त्या शहरामध्ये प्रगत साधनं उपलब्ध आहेत आणि त्या साधनांद्वारे चाचण्या केल्या जातात त्या चाचण्यांचा योग्य रिपोर्टसुद्धा मिळतो त्या चाचण्या करण्यासाठी एक दहा किलोमीटरच्या आतमध्ये बऱ्याच प्रकारची साधनं असलेली प्रगत लॅबा लॅबोरेटरीज आहेत त्या लॅबोरेटरीजमधे जाऊन या सर्व चाचण्या केल्या जातात साताऱ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे प्रगत साधनं असलेली रुग्णालयं आहेत त्या रुग्णालयानंतर त्या लॅबोरेटरीसुद्धा आहेत ती प्रयोग केंद्रेसुद्धा आहेत त्या प्रयोग केंद्रांच्या ठिकाणी जाऊन एम आर आय क्ष किरणे सि टी स्कॅन रक्तचाचणी मूत्रचाचणी सि टी स्कॅन रक्तदाब यासारख्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि त्या गोष्टी तंत्रज्ञानांच्या हाताखाली सांभाळल्या जातात आणि ज्यांचा त्या ॲज अ टेक्निशन म्हणून त्यांचा जिथे ज्या लोकांचा तिथे पूर्ण स्टडी झाला आहे त्या त्याच लोकांच्या त्याच लोकांच्या अंतर्गत त्याच लोकांच्या देख देखरेखीत ह्या सर्व चाचण्या केल्या जातात ह्या चाचण्या करताना मला आलेला असा अनुभव आहे की त्या चाचण्या त्या लॅबोरेटरीजमध्ये जाऊन किंवा त्या लॅबोरेटरीजच्या बाहेर देखील घेता येतात काही ठिकाणी होम व्हिजिट देऊनसुद्धा या चाचण्या केल्या जातात रक्तचाचणी मूत्रचाचणी आणि रक्तदाब ह्यासारख्या चाचण्या होम व्हिजिटपर्यंत येऊन देतात तर क्षकिरणांसाठी सी टी स्कॅनसाठी आणि एम आर आयसाठी त्या प्रगत साधनं असलेल्या लॅबोरेटरीजमध्ये जाऊनच तिथे टेस्ट करणं गरजेचं आहे आणि तिथे जाऊनच त्या टेस्ट केल्या जातात तर अशा प्रकारे माझा अनुभव आहे साताऱ्यासारख्या शहरामध्ये प्रगत साधनं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आणि ही मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली साधनं यांचा वापर पुरे यांचा पुरेपूर वापर सातारकर करून घेतात हे बाह्य बाहेरील शहरांमधील जे छोटी गावं आहेत ग्रामीण भाग आहेत त्या लोकांना टेस्ट करण्यासाठी चाचण्या करण्यासाठी शहर शहरी साईडला यावं लागतं तर आणि त्यांना इकडे येऊन त्या टेस्ट कराव्या लागतात त्या टेस्ट योग्य अशा लोकांच्या टेक्निशियनच्या मार्गदर्शनाखालती पूर्ण होतात